अशी काही उपयुक्त ॲप आहेत वॉट्सअप आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे रमी ॲप आहे मिषो अप आहे यूटूब आहे असे बरेचसे ॲप आहेत प्रत्येक ॲपमधून आपण कोणती न कोणती गोष्ट करू शकतो उदाहरणं तर आपलं वॉट्सअप आहे वॉट्सअपमध्ये आपलं ग्रुप तयार करून ग्रुपमध्ये एक मेसेज टाकलं तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचतो त्याच्यानंतर फेसबुक आहे फेसबुकवर असं आहे की जी आपली जुनी माणसं आहेत उदाहरणं तर आपली शाळेमधली त्याच्यानंतर अशी जी लांब लांबची आहेत आणि ते खूप आधीपासून आपल्याला ओळखतात पण त्यांच्याकडं आपला नंबर नसतो किंवा नंबर नसल्यामुळेले काय होतो फेसबुकमुळे ते आपल्याला पुन्हा आपल्याला भेटतात पुन्हा आपल्याशी बोलतात त्याच्यानंतर आहे इन्स्टा इन्स्टाग्रामवर आपण आपल्या नवीन नवीन व्हिडीओ टाकू शकतो आपली ओळख निर्माण करू शकतो त्याच्यानंतर आपलं एक रमी ॲप आहे रमी ॲप आहे ते रमी ॲपवर आपण एक पैसेसुद्धा कमवू शकतो किंवा मनोरंजनासाठी गेम्स म्हणून असं गेम्ससाठी पण आपण खेळू शकतो आणि मिषो आप आहे त्या मिषो ॲपवरून आपण आपल्याला हवं असणारे आपल्याला आवडणारी एखादी वस्तू आपण लगेच मागवू शकतो आणि ती कमीत कमी चार ते पाच दिवसांमध्ये आपल्या घरी पोहोच होते आणि ती लगेच आल्यानंतर आपल्याला जे आवडलं तर आपण पुन्हा दुसरं काही त्याच्यावर मिषो ॲपवरून मागवू शकतो आणि युट्यूब जे आहे युट्यूबवर आपल्याला घरामध्ये जी एखादी रेसिपी येत नसेल किंवा आपल्याला जेवण बनवताना येत नसेल किंवा एखादी आपल्याला गोष्ट आवडते पण ती आपल्याला बनवता येत नाही पण ती कशी बनवावी हे आपल्याला युट्यूबमधून आपल्याला बनवता येते असे बरेच ॲप आहेत की त्याच्यातून आपण बरंच खूप काही शिकू शकतो